हॅलो हो बोला मी नवीन घराचं कन्स्ट्रक्शन करणार आहे मग त्यासाठी तुम्ही मला थोडी माहिती देऊ शकता का इथे विश्रामबागमध्ये आहे

दोनशे चाळीस स्क्वेअर फूट ओके हो हो मी ऐकलं ते ओके ओके मला सगळ्या प्रकारचे सब्स्टन्स पाहिजे आहेत वाळू खडी सिमेंट अजून काय काय भेटतं तुमच्या तिथे ओके ओके ओके ओके ओके ओके ओके ओके ओके ओके ओके

हो हो ओके तुम्ही ओके तुम्ही आमच्या एरियामध्ये कुठे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे का किंवा तुमचं काम कुठे चालू आहे का ओके ओके ओके ओके मी माझ्या ओके ओके ओके मी ओके सर थँक्यू मी एकदा घरी विचारून मी तुम्हाला कॉल करून पुन्हा एकदा माझी ऑर्डर सांगेन ओके सर थँक्यू फॉर इन्फॉर्मेशन हां बाय